मराठी भाषेचा वापर असा केला जातो की मराठी भाषेमधून काही गाणी आहे अभंग कविता असे कलाकार बी मराठी गाण्यावर लावणी अशी गाणी लिहितात म्हणतात आणि गावोगावी जाऊन कला पथक असे प्रचार करतात आणि कोणी वैयक्तिक कुठेही बसून गाणे म्हणतात मराठी गाण्यावचा वापर खूप च् आहे आणि मराठी भाषेचाबी वापर खूप छान आहे